आपण आपल्या जीवनात खेळ खरंच खेळले पाहिजेत कारण खेळाने आपल्या जीवनावर खरंच चांगला परिणाम होतो खेळ म्हणजे मैदानी खेळ त्याच्यामध्ये क्रिकेट आलं किंवा फुटबॉल आलं क कबड्डी आली यासारखे जे खेळ आहेत मैदानी खेळ आहेत ते आपण खेळले पाहिजेत त्याच्यामुळे शरीर तंदुरुस्त व्हायला मदत होते फिटनेस चांगली होते आपली जर फिटनेस चांगली असेल तर आपलं आयुष्य खरंच चांगलं होतं कारण की त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की फॅट ओके आणि बॅड फॅट यासारख्या गोष्टी आता आपण फेस करतो आहे जसं की आता आपलं करंट सिच्युएशन आणि करंट आपली लाईफस्टाईल आहे ती खूप खराब आहे जंक फूड आपण सगळ्यात जास्त खातो त्याच्यामुळे खरंच खेळ जर खेळले आपण तर ती सगळी बॅड फॅट्स असेल ते बंद करायला मदत होते आणि त्याच्यामुळे तुम्ही खेळामध्ये खरंच उत्तम काही करू शकता नॉर्मली तुम्ही बघू शकता आपण लहान होतो तेव्हा खूप जास्त खेळायचो त्याच्यामुळे आपण फिट होतो बऱ्याच गोष्टी दम कमी लागतो त्याच्यामध्ये ओके तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तेव्हा आपलं ब्रेनसुद्धा चांगलं चालतं म्हणजे मेंदूला चालना चांगली मिळते आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की आपण जर शरीर चांगलं असेल आणि मेंदू जर चांगला असेल फिटनेस चांगली असेल आपली तर आपण वेगळ्या काही गोष्टी करू शकतो तो खेळ खरच खेळले पाहिजेत आणि त्याचा खरंच चांगला परिणाम होतो जीवनामध्ये त्याच्यामुळे तुम्ही म्हणू शकता की फिटनेस चांगली होते आपली आणि अजून बघू शकतो कारण त्याच्यामध्ये आणि खेळ म्हणजे फक्त फिटनेस किंवा बघता खेळाकडं न बघता त्याच्यामध्ये अर्निंग पण होऊ शकते आता बरेच असे क्लब्स आहेत सिटीमध्ये की तिथं आपण आपले खेळ खेळू शकतो थोडेफार मैदानी खेळ खेळलं की थकवा दूर नं जास्त मदत होते तुमच्या शरीराची हालचाल होते आता आपली लाईफस्टाईल बघता आपल्या शरीराची हालचाल होत नाही आहे ओके करंट स कंटिन्यू बसून असतो आपण पी सीवरती वगैरे काम जास्त आहे आपलं त्याच्यामुळे तुम्ही जर मैदानी खेळ खेळले तर त्याचं तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होईल मेंदूवर चांगला परिणाम होईल तुम्ही चांगले विचार करू शकता स्वतःला फिट ठेवण्यासाठी सांगा ट्राय करू शकता फिटनेस म्हणजे फक्त जिम नाही आहे तर खेळ खूप जास्त गरजेचे आहेत आपल्या शरीराच्या हालचालीसाठी तुमची हाडं मजबूत होण्यासाठी हाडांना चालना मिळण्यासाठी आणि त्याच्यामध्ये बघू शकतो जसं मी तुम्हाला म्हटलं आता बॅड फॅट्स खूप कमी होतात त्याच्यामध्ये आणि तुम्ही चांग आपल्या आयुष्याला चांगल्या दिशेने घेऊन जाऊ शकता त्यामुळं खेळ खेळले पाहिजेत बास